मी स्वयंपाक करताना पू पूर्ण तऱ्हेने परंपरा पाळत असते आणि रात्री जेवताना आम्ही सगळे मिळून एकत्र जेवण वगैरे कर करत असतो आणि जेवणाच्या आधी पा ताट पाट पाणी आणि रांगोळी वगैरे काढून आम्ही ते पाटावरती बसून शुभं करोती म्हणतो आणि त्याच्यानंतरच आम्ही जेवणाला सुरुवात करतो